राज्यातील शिक्षण व्यवस्थेला निधी हा सार्वजनिक कर फेडरल अनुदान राज्य अर्थ संकल्प वाटप स्थानिक मालमत्ता कर लॉटरी फंड इत्यादीमधून उपलब्ध केला जातो शालेय शिक्षणासाठी दोन हजार एकसष्ट करोड रुपये तर बाकीच्या शिक्षण संस्थांसाठी दोन हजार तीनशे चोपन्न करोड रुपये उपलब्ध केले